राज्याचा इतिहास जर पाहिला तर राज्याच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आराध्य दैवत आहे आणि शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी आपल्या तुळजापूर ब देवीची खूप आराधना केलेली होती आणि त्यांचं ते दैवतच होतं तुळजापूरच्या देवीला त्यांनी प्रसन्न करणं प्रसन्न करून घेऊन आपल्याला इतिहास बदल व बदलण्यासाठी किंवा ह्या राज्याला संरक्षण मिळण्यासाठी आणि स्वातंत्र्य करून देण्यासाठी तुळजापूरच्या देवीनी भवानी तलवार हे म्हणून त्यांना बहाल केलेली होती आणि जर मा मराठवा मराठवाड्याचा जर आपण जर भूगोल बघितला तर हे बालाघाटामध्ये वसलेलं धाराशिव नगरी म्हणा किंवा तुळजापूरचं एक मोठं देवस्थान देवीचं स्थानमध्ये हे बालाघाटात वसलेले आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम करून जशी संस्कृती आहे त्याच्याप्रमाणं आपण इकडे सण साजरे केले जातात